समाजामध्ये विशिष्ट धर्माचे स सण उत्सव साजरे करत असताना त्या ठिकाणी वेळोवेळी स नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची वाढ केली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी कोणतीही दंगल समाज समाजा समाजामध्ये तेढ जाती जातीमध्ये दंगली होणार नाहीत त्याकरिता आपण कायद्यामध्ये अशा अशा सुविधा केल्या पाहिजे की कोणत्याही लहान असो की मोठा असो त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असलाच पाहिजे आणि देशामध्ये जे वाढते गुन्हेगारी आहेत दरोडे टाकणे चोरी इत्यादी याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण जे काही जे दरोडे चोऱ्या करतात ते बेरोजगार मुले आहेत त्यांना आपण जर रोजगार दिला तर आपण हे जे चोर चोरी करतात दरोडे टाकतात त्यांना थांबवू शकतो